मला स्वतःला संगीत हा प्रकार अतिशय आवडतो ऐकायला सर्व प्रकारचं संगीत आवडतं पण गायला म्हटलंत मी स्वतः कोणतं संगीत आवड आवडीने गाते असं विचारलंत तर मला शास्त्रीय संगीत गायला आवडेल कारण शास्त्रीय संगीत ह्याला एक प्रकारची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तुम्हाला एक शांतता अनुभवता येते तुमच्या मनाला स्थिरता मिळते तुमची मा मानसिक आणि वैचारिक बैठक चांगली तयार होते त्यामध्ये तुम्ही जेवढं शिक्षण घ्याल तेवढं तुम्ही समृद्ध होत जाता कारण शास्त्रीय संगीत हा एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातले कण वेचणं मोती वेचणं ह्याच्यामध्ये आपलं एक आयुष्य सुद्धा पुरत नाही इतकं त्याच्यामध्ये आहे त्यामुळे शास्त्रीय संगीत हा जरी पटकन आत्मसात होणारा प्रकार नसला तरी तुमच्या मेहनतीने तुमच्या बैठकीने शिक्षणाने प्रशिक्षणाने तो अतिशय चांगल्या पद्धतीनी आपल्या गळ्यावर उतरतो त्याच्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नसतो उलट त्याच्या मांडणीचा जर विचार केला तर आक्रमकता जरी असली तरी ती हवीहवीशी वाटणारी आक्रमकता असते त्याचा कुठेही कानाला त्रास होत नाही कुणालाही दुसऱ्यांना त्रास होत नाही बास बंद करा असं त्या संगीताला कोणी म्हणत नाही उलट ते आळवून आळवून गायलेलं असतं त्यामुळे माणसाच्या शरीरावर मेंदूवरसुद्धा चांगला परिणाम होतो स शास्त्रीय संगीताची एक थेरपी म्हणून उपयोग केला जातो मग त्यामुळे त्या रुग्णाला ठराविक प्रकारचे जर राग ऐकवले तर त्याला झालेल्या व्याधी कमी होतात असं अनुभवातून सिद्ध झालेलं आहे असे खूप प्रयोग झालेले आहेत त्यामुळे हे शास्त्रीय संगीत हे एक उपचार पद्धती म्हणूनसुद्धा अवलंबता येतं हाही त्याचा एक चांगला आणि मोठा फायदा आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा वेळखाऊ अशा पद्धतीने आहे पण जरी तो वेळखाऊ असला तरी तो कायमस्वरूपी टिकणार आहे कोणतं संगीत कठीण आहे आधुनिक म्हणजे समकालीन का शास्त्रीय तर कठीण दोन्हीही आहे आधुनिक संगीतसुद्धा गाणं अगदी सोपं नाही त्याला खूप ताकद लागते खूप पे तुम्हाला सादरीकरणाची कला लागते फक्त त्याच्यामध्ये तरुण मुलं जास्त आकर्षित होतात असं मला वाटतं समकालीन संगीत हे तरुण मुलांना जास्त आकर्षित करतं कारण त्याच्यामध्ये त्यांना मोकळेपणाने नृत्य करता येतं त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर मोकळेपणाने एकमेकांशी हसत खेळत वेळ घालवायचं ते एक साधन आहे असं यादृष्टीने ते समकालीन संगीत बघितलं जातं असं मला वाटतं पण हि शास्त्रीय संगीत आणि त्यातले त्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे तर चिरकालीन आहे परदेशातूनसुद्धा त्याला खूप मागणी आहे ते लोकसुद्धा आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मनापासून शिकत आहेत आणि त्याच्यातून जो एक आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो तो कुणीही दु एकाचा आनंद दुसरा हिरावून घेऊ शकत नाही त्याच्यात कुणालाही इजा नाही कुणावरही काही अत्याचार नाहीत आणि अशा तऱ्हेने कानाला मनाला सगळ्या आसपासच्या वातावरणाला समृद्ध करणारं शांत करणारं असं शास्त्रीय संगीत आहे आणि म्हणून ते गायला मला आवडतं असं माझं वैयक्तिक मत आहे